बद्धकोष्ठता बरी करण्यासाठी आमच्या गावात तरी भरपूर उपाय वापरले जातात ते पूर्वीपासून जाळत असल्यामुळे ते एक म्हणजे असे एकच नाही ते भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे आहेत म्हणजे भरपूर काय काय यूज केलं जातं भरपूर इन्ग्रिडियंट त्याच्यात यूज करतात त्यामध्ये प पहिले आहे म्हणजे म्हणजे ताजी फळे ताजी फळे आहेत ना ती कि किवीत उच्च फायबर असतो त्याच्यामुळे पचन पचनक्रियेला उत्तेजित करतो नंतर न दुसरा फ दुसरा फळ कोणतं तर पेरू पेरू पे पेरूमध्ये जलसंपदा आणि फायबर असते त्याच्यामुळे बद्धकोष्ठता कमी करण्याची मदत होते नंतर त्यानंतर आंबा आंबा एक आंबा पण बद्धकोष्ठता कमी करण्यात यूजफूल आहे आंबा पचण्यासाठी उत्कृष्ट असून त्याने सेवन नियमितपणे कर करणे उपयुक्त होते उपयुक्त आहे म्हणजे ते यूज करायचा खाणे जेव म्हणजे की जेवणानंतर नंतर आहे चियाबीज चियाबीज हा पण एक बद्धकोष्ठतावर बद्धकोष्ठतावर चांगला उपाय नंतर आहे आल्याचा रस आल्याचा रस किंवा आल्याची चहा पिण्याचे पण पचनक्रिया सुधारते म्हणजे आची आल्याची चहा पिण्याने आपले जे काही पचन पचनक्रिया हे थांबते त्याच्यामुळे ती सुधारते नंतर पाणी आहे ते पाणी उकळून पाणी किंवा किमान आठ ते दहा ग्लास तरी पाणी दिवसाला प्यायचं त्याच्यामुळे बद्धकोष्ठता कमी होते नंतर आहे दही दही पण दही पण खातं दही पण एक जुनी जुनी पद्धत आहे करण्याची ती घरगुती दही घरगुती दही फायदेशीर असते घरगुती आणि इथे यूजफुल राहते आपल्या बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी नंतर आहे फाय भाज्या फायबरयुक्त भाज्या म्हणजे ते घरगुती पालक भाजी आपण गाजर किंवा बीट असे मुळे भाज्या असतात ज्या आपण घरगुती करू शकतो त्या पालेभाज्या यूज कर त्या खायच्या त्याच्यामुळे बद्धकोष्ठता बद्धकोष्ठता कमी होते ते महत्वाचे आहे नंतर तेलाचे से तेल तेलाचे सेवन म्हणजे तेल असते ते एक काय काय वेळेला बाहेर पण यूज केल्या जातात आणि काय काय अशी पण खराब असतात जे पॅकिंग किंवा हे त्याच्यामुळे ते ते चांगले असल्यामुळे ते बद्धकोष्ठतावर कमी करण्यास हे होते कमी हे होते यूजफुल होते नंतर नंतर गा गाईचा तूप तूप असतो तो तूप नाश्त्यात किंवा भाजीमध्ये टाकून ते खायचं त्याच्यामुळे पण बद्धकोष्ठता कमी होते आणि हे सगळे हे सगळे भाज्या गाव म्हणजे घरगुती असल्यामुळे तेही जास्त आपन रेग्युलर केल्यानंतर बद्धकोष्ठता कमी पूर्णपणे कमी होऊ शकते